ब्रम्हांड म्हणजे उत्त्पत्ती स्थिती आणि विनाश असे होते ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे आहेत अशी भारतीयांची भावना आहे विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती ही एका महास्फोटातून झाली असे सांगितले जाते तसेच ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रह तारे देखील आहेत त्यांच्यामध्ये जे ब्रह्मांडामध्ये घडतं त्याचा संपर्क हा मानवी जीवनाशी असतो असे म्हणतात कारण ब्रह्मांडामध्ये जे ग्रह आहेत तेच ग्रह माणसाच्या जन्मावेळी त्याचे पुढील भविष्य ठरवितात असे म्हणतात म्हणून ग्रहांची पूजा देखील आपल्या हिंदू समाजामध्ये केली जाते तसेच त्यातील ज्या अद्भुत बाबी आहे त्या अद्भुत बाबी अशा आहेत की ब्रह्मांडामध्ये जे ग्रहांच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या घटना देखील माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो असे म्हणतात म्हणून भौगोलिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या ज्या अद्भुत घटना ब्रह्मांडामध्ये घडतात त्यांचा थेट परिणाम हा नैसर्गिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील होतो